हॅलो सारस्वत बँक का ग्राहक सेवा बोल साहेब बोलता का हां नमस्कार मी आपली एक कस्टमर बोलते आहे मीसेस दीक्षित बोलते आहे तर हां माझं आणि माझ्या मिस्टरांचं तुमच्या ह्याच्यात अकाउंट आहे सेव्हिंग अकाऊंट पण आहे पेन्शन अकाउंट पण आहे आणि रिकरिंग अकाऊंट पण आहे तर आता असं झालं आहे की माझा मुलगा आता लंडनला असतो मुलगा सून त्या ते तिकडे जॉब करतात परमनंट आहेत आणि त्या त्या आता आम्ही दोघं इकडंच असल्यामुळे आम्ही पण आता जरा दोन तीन वर्षं लंडनला जायचा विचार करतो आहे हां हां झालं आहे कन्फर्म झालेलं आहे तर आता फक्त आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात आहे की माझे जे आमची दोघांची जी अकाऊंट्स आहेत ती मला आता तिकडे जरा ट्रान्स्फर करून हवी आहेत असं तिकडे मला काय काय पेमेंट खर्च वगैरे करायला लागेल आणि अकाऊंटची स्थिती काय आहे ट्रॅन्झॅक्शन्स हे सगळं मला बघायला लागणार आहे मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठे नवीन डॉक्युमेंट्स आधार कार्ड पॅन कार्ड सबमिट करायला लागणार का का तुम्ही तुमची प्रोसिजर काय आहे ते तुम्ही मला कळवू शकाल का म्हणजे माझं आणि मिस्टरांचं अकाऊंट आम्ही लंडनला ट्रान्स्फर करू शकू म्हणजे तसं असलं तर बरं होईल ना म्हणजे मला आर्थिक व्यवहार तिकडं करणं बरं होईल असं नवीन हे आहे देशात जायचं आहे तर काय करता येईल ते तुम्ही मला जरा विचारून सांगितलं तरी चालेल म्हणजे मी ही सगळी प्रोसिजर पूर्ण करीन हां पुढच्या महिन्यात जा जायचा विचार आहे त्यामुळे जरा लवकरात लवकर तुम्ही सहकार्य केलं तर बरं होईल हां धन्यवाद